हो मी लाईव्ह मॉडल म्हणुन एका जागे गेली होती तिथे कसं लाईव्ह मॉडल बनलं की आपली उभं राहण्याची किंवा आपण बसलो आहे ते ब बसल्याची स्थिती सारखीच असली पाहिजे शेवटपर्यंत आपन हललो किंवा मग आपण थोडीशी पण म्हणजे अ अदला बदल केली किंवा काही पण केलं तर त्याचा परिणाम पुढचा चित जो चित्रकार असतो त्याच्या चित्रावर होतो

जे असते तिथे असे व्यक्ती असल्या पाहिजे जसं ते खूप वेळ बसू शकतं किंवा खूप वेळ उभं राहू शकतं त्यांना काही त्रास नाही होत त्यांचं काही दुखत नाही फुकत नाही असं असलाला पाहिजे लाईव्ह मॉडल आणि खूप लोकं लाईव मॉडल व्हायला नकार देतात कारण प्रत्येक जण एवढा वेळ एकसारखं एक जागी राहू नाही शकत का आणि रा लाईव्ह मॉडलला जसं काई तास तासभर बसावं लागते दोन तास बसावं लागते कारण आपण जर हललो किंवा काही पण केलं असं त मग पुढचा जो चित्रकार असतो त्याला ते परत बनवावं लागते त्यामुळे आपला त्याचा पण वेळ वाया जातो आणि पुढच्याचा पण वेळ वाया जातो लाईव मॉडल हे खूप छान गोष्ट आहे कारण की आपली चित्र काढल्या जाते पण ते एक किचकटसुद्धा गोष्ट आहे कारण त्याला त्याच्यासाठी आपल्याला खूप त्रास पण सहन करायला पाय करावं लागतो म्हणून